हिंदू धर्म चालू झाला होता बाळासाहेब ठाकरे याच्यापासून जे मशाल त्यांचे लोगो होता आणि आतापर्यंत ते चालू आहे दोन हजार पंचवीसपर्यंत आणि आपला जे धर्म आहे जे आता पुढंही तसाच चालत राहणार आहे आपल्या धर्मामध्ये फार मंदिर नदी आहेत ते आहेत सेलिब्रेशन्समध्ये आपण फार म्हणजे फार आपलं इकडं हे उत्साह राहते कशाचाबी आला की होळी ज्याचं दिवाळी हे ते पकडू शकते आपण आता जे प्राईम मिनिस्टर आहेत जे नरेंद्र मोदी ज्याने आपल्या हिंदू धर्मासाठी फार काय काय केलेलं आहे आपल्या लोकायचे डोळे उघडलेले आहेत ज्याच्याने आपल्या सगळ्या लोकायला कळायले की आपल्याला पुढं बी आता काय का जसे की आपले रिवर्स जे नदी आहेत ना ते फार म्हणजे फार चांगल्या स्वच्छ करण्यात येत आहेत आता अजून पुढं बी करण्यात येणार आहेत जे आधी खराब झाला होतात त्याला फार म्हणजे फार नीट करत आहेत जे मोदी आहे ते ते फार सपोर्ट करत आहेत आपल्या हिंदू धर्मासाठी आपण इअरली बघू शकतो आता मंदिर जे मंदिर होते जे खराब झालं ते मंदिर त्याला वापस रिबिल्ड करायलेतं फार चांगलं करायलेतं जी आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी फार म्हणजे फार चांगला आहे आपल्यासाठी बाहेर बाहेर देशातले लोकंही यायलेत जशी ॲमेरिका लंडन या देशातून लोकं यायलेत आपले मंदिर्स बघायला त्याच्यामुळं आपला धर्म पुढं जात आहे मोदीने फार म्हणजे फार आपल्यासाठी काही केलेलं आहे